खरंंतर संस्कृती आणि भाषा ह्याला वेगळं करताच येत नाही मी महाराष्ट्रात चा असल्यामुळं मराठी माझी मातृभाषा आणि मला सांगायला आनंद वाटतो की मराठी भाषेला आता केंद्र शासनाने राज्य राजभाषेचा दर्जा दिलेला आहे आणि मराठी भाषेमुळेच हा जो सांस्कृतिक वारसा आहे आपल्या राज्याचा ती जतन करण्यामध्ये खूप मोठं योगदान राहिलेलं आहे उदाहरणार्थ अगोदरच्या काळामध्ये जातीवर ओव्या म्हटल्या जायच्या महिलांकडनं त्या ओव्यामुळं अनेक नंतरच्या काळामध्ये अनेक गीत पिकच्चरची गाणी असतील ते सगळी म्हणजे आपल्या रूढी परंपऱ्या चालीरीती ह्या सगळ्या आपल्या त्या गाण्यामधून गीतामधनं पोवाडे असतील राजम छत्रपती शिवरायांचा इतिहास असेल फुलेशाहू आंबेडकरांचा इतिहास असेल अशा सगळ्यांचा इतिहास आपल्याला या मराठी भाषेमुळं निश्चितपणे हे जतन करण्यामध्ये खूप मोठा वाटा राहिलेला आहे असं मला वाटतं